हॅलो काय चाललेय ओके ओके हो हो हो हो अच्छा काय म्हणाले

अच्छा ओके ओके हं हं हो हो म्हणून ओके ओक्के अच्छा मेडिकल इन्शुरनसबद्दल पण सांगितलं का हां हां अच्छा अच्छा

अच्छा करूया की मग मी काय म्हणते पण आता जर समजा आपण मध्येच जर जॉब चेंज केला तर त्याप्रमाणे आपल्याला ते चेंजेस करून येणार कारण की आपल्याला मग इन्स्टॉलमेंट त्यायाच्या्तून जाणार ना अच्छा अच्छा हां बरोबर आहे आणि मला ॲक्च्युअली याच्यातला काही माहिती नाहीये रे जास्त ठीक आहे चालेल असं काय असेल तर आपण नक्कीच हे करू आणि जर फ्युचरबद्दल जर का मुलांना बाहेर पाठवायचं असेल तर त्याच्यासाठी लोन वगैरे त्याचं पण देतील का ते काही अच्छा ओके ओके माई बरं बरं आपण एक काम करू याला शनिवार रविवार जर ते त्यांच्याकडे असेल ना आपण जाऊन येऊ त्यांना भेटून येऊ तोपर्यंत तू एक काम करताना मेल करायला सांग काय काय त्यांच्या स्कीम्ज वगैरे आहेत ते एस आय पीज वगैरे कशा जातील सांग म्हणजे तू झालं ठीक आहे चलं चालेल चालेल बाय बाय